हां बोला भाई एकदम मस्त

नाही खोकला नाही आता तर हे ताप बीप आहे आणि जरा वातावरण खराब आहे की नाही

पॅरासिटेमॉल सकाळी घ्यायची का संध्याकाळी घ्यायची

बरं ते रातचं काय करता येतं की नाही

बरं बरं बरं

अहो गावात साऱ्या लोकाला खोकला आहे

औषधी फवारणी